काही वर्षापूर्वीचे जे जुने मोबाईल होते ना त्याच्यामध्ये काय होतं नेटवर्क नव्हता नंतर जर तुम्हाला काही पेमेंट वगैरे करायचं असेल तर ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था नव्हती म्हणजे पैसे पाठवायचे हे करायचे ट्रान्सफर करायचे अशी काही सोय नव्हती आणि आताच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या म्हणजे जे काही सवलती आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत म्हणजे की जसं काही आपल्याला पैसे पाठवायचे आहेत कोणाला मग पत्ता वगैरे पाठवायचा आहे काही आपल्याला मग एखादी वस्तू मागवायची आहे तर अशा काही म्हणजे काही स ह्या सोयी आहेत त्या नवीन फोनमध्ये आहेत प जुन्या फोनमध्ये ह्या सोयी नव्हत्या फक्त काय होतं की आलेला फोन तुम्ही घेणार संदेश पाठवायचा असला तेवढा पाठवणार किंवा आता आताचं कसं आहे त्याच्यामध्ये तुम्ही फोटो काढू शकता फोटो पाठवू शकता किंवा तुमचा एखादा कोणाचा पत्ता वगैरे पाठवायचा असेल तो पाठवू शकता तुम्ही समोरासमोर बोलू शकता फोनवर ह्या ह्या मोबाईलवरती आता आत्ताच्या पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय असायचं ती तुम्ही फक्त बोलू शकत होता म्हणजे प्रत्यक्ष पाहणं वगैरे किंवा फोटो काढणं ह्या गोष्टीच्यामध्ये होत नव्हत्या आणि एवढा फरक आहे आणि आता जे काही त्यांचं नेटवर्क आहे म्हणजे तर ते खूप छान आहे आता आता आम्ही सध्या जिओचं सिम वापरतो आता जिओच्या सिममध्ये कसं आहे की जिओ जिओचं जर तुमचं सिम असेल दुसऱ्याचं जर जिओचं सिम असेल तर त्याचे तुम्ही किती वेळ जरी बोलला तर ते त्याला हे त्याची खूप हे आहे मी त्याला बंधन नाही आहे तुम्ही त्याचे पैसे चार्जेस पण तुम्हाला म्हणजे रक्कम जी आहे ती जास्त हे होत नाही तुमची खराब होत नाही आणि रक्कम पण तुमच्या बरोबर राहते बॅलेन्स म्हणजे बरोबर राहाते आहे आणि किती जरी तुम्ही बोलला तरी ते पैसे आपले जास्त वाया जात नाहीत आणि जास्तीत जास्त महिन्याला आता आमचं कसं आहे आम्ही अठ्ठावीस किंवा चोपन्न दिवसाचं आम्ही ते रिचार्ज करतो मग त्यातून काय होतं की समजा आताच्या आताची पद्धत कशी आहे की जर समजा तुम्ही एक एक आठ चोपन्न दिवसाचा समजा रिचार्ज केलेला आहे तुम्ही अमाऊंट तर त्याच्यात पहिलं काही स रक्कम जर शिल्लक राहिली असेल तर ती तुम्हाला तशीच तुमची रक्कम शिल्ल शिल्लक ठेवली जाते आणि तुमच्या राहिलेल्या याच्यामध्ये ती रक्कम जमा कमी केली जाते म्हणजे तुमची आता समजा जर चारशे रुपये असतील तर त्यातले जर शंभर रुपये राहिला असेल तर ते पुढच्या चारशेमध्ये ते समाविष्ट करतात त्यामुळं काय होतं की तुमचा रक्कम जी शिल्लक आहे ती अजून वाढू शकते आणि तुमचा पीळ कालावधी वाढू शकत नाही पण रक्कम वाढू शकते ह्या सगळ्या सवलती याच्यामध्ये आहे त्यामुळं जिओचं ज्या ह्याच्या आहे सीम आहे ते आम्हाला खूप परवडतं आणि त्यासाठी आम्ही ते योग्य पद्धतीनं वापरतो त्याबद्दल आम्हाला काही तक्रार नाही आणि ती कंपनी पण त्यांच्या म्हणजे त्यांचं हे पण जे काही सोय त्यांच्या सोयी आहेत त्या पण चांगल्या आहेत आणि त्यांची सेवा पण खूप चांगली आहे त्यामध्ये काही अडचण येत नाही आणि अडचण आली तरी ते लवकर त्याचं निरसन करतात असं एकंदरीत जिओचा हे चांगलं आहे